भारतामध्ये मराठी ही भाषांची मातृभाषा म्हणून ओळखली जाते मराठीला खूप वाव म्हणून दिलेली आहे भारतामध्ये कवित्य कविता कादंबऱ्या गीताच्या माध्यमातून साहित्याच्याद्वारे मा मराठी भाषा वकृत्व स्पर्धेत मध्ये त्याच्या मराठी भाषेने भाषणं भरपूर दिली जातात भारतामध्ये मराठीला भरपूर वाव आहे महाराष्ट्राची मराठी भाषा ही मातृभाषा आहे इतरत्र महाराष्ट्र महा भारतामध्ये सगळीकडे वेगवेगळ्या भाषा आहेत पण महाराष्ट्राची मेन भाषा म्हणून मराठी ही ओळखली जाते त्याच्यामध्ये वेगवेगळे संगीत नाट्यपदं ते सगळे मराठीच्या माध्यमातूनच लोकांपर्यंत पोहोचवले जात आहेत महाराष्ट्रातच नव्हे तर भारतामध्ये इतरत्र सगळीकडे मराठी भाषेला भरपूर वाव आहे प्रचलित भाषा म्हणून ओळखली जाते ती आणि त्याच्यामधल्या कादंबऱ्या कविता खूप जास्त प्रचलित झालेल्या आहेत मराठी भाषा ही अत्यंत सुंदर भाषा आहे